सरकारने राज्यातील लोकांना सवलतीपेक्षा खूप खूप सवलतीच्या स्कीम आणल्या आहेत त्याच सवलतीच्या स्कीमपेक्षा रोजगार उपलब्ध करून दिला तर खूप छान होईल रोजगार उपलब्ध केल्यामुळे लोक कामाला पण लागतील त्यांना काहीतरी शिकायला मिळेल आणि कामाचा पैसा मिळेल स्कीमद्वारे मिळणाऱ्या पैशांचा त्यांना महत्त्व राह राहत नाही किंवा त्यातून त्यांचं बुद्धिमत्तेला पण चालना मिळत नाही किंवा कामाची पण त्यांची मानसिकता राहत नाही आणि राज्यामध्ये इन रोजगार उपलब्ध करून द्यावा इंजिनिअरिंगसाठी आय टी पार्कची मोठ्या प्रमाणात उपलब्धता व्हावी आय टीमध्ये आय टी क्षेत्रामध्ये लोक मुलांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात